मी जे वेगवेगळे पदार्थ बनवते किंवा जेवण बनवते हे रुचकर व्हावेत म्हणून मी काही विशिष्ट प्रकारच्या मसाल्यांचा वापर करते हे जे मसाले आहेत हे मी घरीच बनवते आहे घरी बनवलेल्या मसाल्यांना एक चांगली आणि वेगळीच चव असते मसाले जास्त गरमही होत नाहीत आणि अतिशय उत्तम प्रकारचे आणि उत्तम दर्जाचे मसाले आपल्या घरी बनवले जातात तर ही जी आहे ही परंपरागत पद्धत मला माझ्या आईनी शिकवलेली त्यानंतर मला माझ्या सासूनी सांगितलेली की कशा प्रकारे घरी मसाले बनवायचेत् तर मी जेव्हाही कुठल्या भाज्या बनवते जेवण बनवते वेगवेगळे पदार्थ जेव्हा बनवते तर त्या वेळेला मी हा विशिष्ट प्रकारच्या मसाल्यांचा मी त्यामध्ये वापर करते त्यामुळे सर्वांना ज्या भाज्या आहेत माझ्या हातच्या त्या खूप आवडतात